जो मोबाईल मी घेतला होता रेडमी एट ए तो जवळपास एक ते दीड वर्ष खूप चांगल्या पद्धतीने चालला त्याच्यानंतर त्याची स्क्रीन व्यवस्थित काम करून नाही राहिली नंतर चार्जिंग व्यवस्थित होत नव्हतं आणखी वेळोवेळी हँग मारत होता त्याच्यामुळे तो मोबाईल मला खूप त्रास देणं सुरू केलं त्या मोबाईलने